आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा कुठे जातो तर गेल्यानंतर बऱ्याचदा काय होतं माहितीये का तिथं आपल्या परिचीत कोणी नसतं आता परिचित नसतानाही एखाद्याचा काही प्रॉब्लम असतं परंतु तो प्रॉब्लम त्या व्यक्तीला समजून सांगता येत नाही आणि त्याने जर पूर्णपणे समजून सांगितलंच नाही तर समोरचा त्याच्यावर उत्तर पण व्यवस्थित देऊ शकत नाही माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट आहे आम्ही एका क्लासेससाठी गेलो होतो तिथे चांगले क्लासेस राहतात मोटिवेशन क्लासेस त त्या मोटिवेशन क्लासेसमदे हेच शिकवल्या जाते की स्वतःला मोटिवेट कसं करायचं तर एक लेडीज होती तिथे त ती तिचे काही प्रॉब्लम होते त ते सांगण्याचा प्रयत्न करत होती परंतु ते पूर्णपणे सांगत नव्हती आणि ती जर पूर्णपणे सांगत नव्हती तर तिच्या प्रश्नाचे उत्तर जे देणारी मंडळी होती समोर ते पण पूर्णपणे त्याचं उत्तर देऊ शकत शकत नव्हती आता माझ्या हे लक्षात आलं की नाही या लेडीजचा प्रॉब्लम काय आहे तर मग मी काय केलं ज्यावेळेस मला डायसवर जाण्याची वेळ आली मी जेव्हा डायसवर गेलो तर त्यावेळेस मी त्या मुलीला विचारलं की तू जे सांगितलं ते तुला चांगल्या प्रकारे सांगताच आलं नाही मग आता तुला सांगताच जर आलं नाही तर त्याचं उत्तर पन तुला चांगल्या प्रकारे भेटू शकत नाही तर तुझा प्रॉब्लम असा असा आहे तर तिला ते ती ॲग्री झाली तिनं मान्य केलं मग तिनं जेव्हा मान्य केलं तर तिचे जे उत्तर होते तिला जे उत्तर हवे होते ते उत्तर तिथून तिला मिळाले आणि ती खूप आनंदी झाली प्रसन्न झाली आता ती प्रसन्न झाल्यानंतर मला पण असं वाटलं की नाही चल मी पण आज काहीतरी चांगलं सांगितलं ज्याच्यापासून कोणाला तरी फायदा झाला तर तो फायदा माझ्यासाठी मला तरी असं वाटते की मी एक चांगलं काम केलं ज्याला आपण अभिमानास्पद गोष्ट म्हणू शकतो हे केल्याबद्दल मी खूप समाधानी आणि आनंदी आहे